आपल्या दैनंदिन गरजेतलं एक अविभाज्य घटक किंवा साधन म्हण म्हणूया आपण ते म्हणजे यल पी जी सिलेंडर यल पी जी सिलेंडर वापरताना आपल्याला जितकं सोयीस्कर आहे त्याहीपेक्षा काही खबरदारीही आपल्याला त्याविषयी घ्यावी लागते जर आपल्याला असं लक्षात आलं आहे की कुठून तरी लिकेज होतं आहे वास येतो आहे तर सर्वात पहिलं आपल्याला नॉब बंद करायचं आहे आणि आपल्या घराच्या सर्व दारं खिडक्या उघडायच्या आहे त्यानंतर जो दुरुस्ती करणारा कारागीर आहे त्याला बोलवून नळी बदलवायचे किंवा आणखी काही त्यामध्ये फॉल्ट असेल तर तो दुरुस्त करायचा आहे एक महत्त्वाचं सांगायचं झाल्यास रोज रात्री झोपायच्या आधी सिलेंडरचा नॉब बंद करावा त्यामुळे सिलेंडरची गॅसची बचत होते गॅस वापरताना मुख्यतः कुकरचा वापर करावा किंवा शिजवताना ज्या भांड्यात आपण शिजवतो आहे अन्न त्याच्यावर झाकण ठेवावं याशिवाय सुरक्षिततेसाठी लहान मुलांना सिलेंडरपासून दूर ठेवावं